हॅलो ड्रायव्हर बोलत आहे तुम्ही मला घ्यायला आले नाही आहे तर तुम्ही कुठे आहे माझं लोकेशण आहे निखिल किराणा दुकान या ठिकाणी मी उभी आहे तुम्ही लवकरात लवकर मला घ्यायला या